भारतीय समाजात धर्माचे स्थान फार महत्वाचे आहे मला इतर धर्मांचे कोणते पैलू आवडतात असं म्हंटलं तर मला इतर धर्मांमधे जो विचारी स्वभाव आहे तो आवडतो मी मूळ धर्माविषयी बोलते आहे आता माणसाने जे बदल केलेले आहेत त्याबद्दल नाही आणि विविधतेत एकता राखायची जर असेल तर मुळातच आपण धर्म कसा चांगला आहे त्यातल्या चांगल्या गोष्टी काय आहेत हे जसं समजून घेणं गरजेचं आहे तसंच त्याच्यात जर काही गोष्टी अशा आहेत ज्या कालबाह्य होत चाललेल्या आहेत आणि त्या फक्त आपल्या प्रगतीत अडसर होत असतील तर त्या करण त्या रोखणं जास्त गरजेचं आहे त्या करणं चुकीचं आहे पूर्वी जे चालत आलय रूढी परंपरा तर परंपरा जरूर जपा जोपासा त्या पुढे न्या त्याना उन्नत करा पण प्रत्येक माणूस हा उन्नत होत असेल असाच धर्म हवा कारण धर्म हा मानवा करता आहे तर मानव हा धर्मा करता नाही हे आपण मुळातचं समजून घेणं फार गरजेचं आहे विविधतेमध्ये एकता म्हणजे काय आता तर प्रत्येक माणसाच्या खाण्यापिण्याच्या बोलण्याच्या राहाणी सहनाच्या सगळ्याच सवयी वेगळ्या असतात पण अलीकडे काय केलं जातंय की अलीकडे ते सगळं तर पाळत जातं प्रत्येक माणूस त्या गोष्टीवर तर ठामच आहे पण ज्या गोष्टी करायच्या नाहीये तिथे मात्र म्हंटलं जातं की हे धर्मात असं सांगितलंय आणि हे धर्मात तसं सांगितलंय तर तसं नाही ते स्थान जर उंचवायचं असेल तर धर्मात नेमकं काय सांगितलंय आणि त्याचा मानवावर मानवाच्या एकोप्यावर आणि मानवाच्या उन्नतीवर कसा असर होणार आहे हे आधी समजून घेणं मला जास्त गरजेचं वाटतं म्हणून काय केलं पाहिजे तर आपण जसं पूर्वी टिळकांनी असो आगरकरांनी असो इतर कुठच्याही स्वातंत्र्यसेनांनी असो किंवा समाजसुधारकांनी असो त्यांनी मानवाच्या हिताचे जे कार्यक्रम राबवले त्या कार्यक्रमांना तशा पद्धतीत राबवलं पाहिजे आता जे गणेश चतुर्थीचे उत्सव किंवा जागोजागी जे देवीमातेचे पंडाळ उभारले जातात आणि मग हिंदू मुसलमान ख्रिश्चन ह्यांच्यात जी दुरी निर्माण केली जाते त्यातून भारतात तीय समाजात धर्माचे स्थान चढत नसून खाली येत आहे त्यापेक्षा माणसानी एकमेकांशी चांगलं बोलावं चांगले विचार एकमेकांपर्यंत पोहोचावेत चांगल्या पद्धतीत आपल्याकडे जो पैसा आहे त्याचा वापर चांगल्या पद्धतीत व्हावा आणि सगळ्यात जास्त मानवाला उपयोग होईल अशी जी समाज उन्नत करणारी आपली वर्तणूक आहे कारण समाज हा कर्मातून घडत असतो तो आपल्या वर्तणुकीतून घडत असतो तो कधीच नुसत्या भाषणातून आणि एकत्र येऊन नुसती खाण्याची रुचीपालट आणि एकमेकांची गप्पा याच्यातून बदलत नसतो गप्पा नक्कीच गरजेच्या आहेत पण त्या कधी आणि किती हे पण आपण समजून घेतलं पाहिजे बोलण्यापेक्षा भर हा माणसाने माणसाचं मन जपण्यात असावा कारण हा खरा धर्म आहे मानवता हा धर्म असला पाहिजे